आमच्या भागात बसस्थानकावर बसस्थानक हे खूप छोटे असल्याकारणाने आणि लोकसंख्या ही खूप झपाट्यानं वाढल्यामुळे त्या ठिकाणी बस ठिकाणी खूप गर्दी होते गर्दी झाल्यामुळे खूप लोकांना खूप लोक अडचणीत येतात यामुळे बसस्थानक ह्या ठिकाणी आपल्याला जाण्यायेण्यासाठी एक मोठं शिड्या शिड्याद्वारे डबल मजला पूल पूल असं या ठिकाणी जर असला तर त्या ठिकाणी आपल्याला प्रवासात थोडं सोपे जाईल त्यामुळे बसस्थानक हे थोडं कमीत कमी जाग्यात जास्तीत जास्त फायदा होईल असं मला वाटते